हॅलो नमस्कार सर मी बुलढाण्याला यायचं आहे मला मी बाहेरगावाहून अक् अमरावतीवरून बोलते आहे तर मला व्हिजिट द्यायची आहे बुलढाण्याला तर बुलढाण्याबद्दल किंवा पर्टिक्युलर तिथल्या क्लायमेटबद्दल मला काही माहिती सांगू शकाल का तुम्ही

अच्छा अच्छा सर तर मी म्हणजे बेस्ट वेळ कोणता राहील मला बुलढाण्याला व्हिजिट करायला

अच्छा च्छ ओके ओके थॅंक्यू थॅंक्यू व्हेरी मच् सर मला आणखी काही क्वेरीज् असल्या त्या मी नक्कीच तुम्हाला कॉल कॉंटॅक्ट करेल ओके थॅंक्यूस्